आठवणीत राहणाऱ्या पाच तारखी एक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे तो दुसरा एक मे महाराष्ट्र दिन आहे आणि तिसरा जन्मतारीख नऊ एक बारा चौथा लग्नाचा वाढदिवस आणि पाचवा मुलांची दहा जन्मतारीख ह्या अशा पाच जन्मतारिखा पाच तारखी आपल्याला सांगता येतील